माझं आदिती मेडिकल म्हणून शॉप आहे याच्यामध्ये मला ऑनलाइन कामं करण्यासाठी वाय फायची आवश्यकता आहे त्याच्यात स्पीड वगैरे व्यवस्थित असला पाहिजे त्याचा ब्रॉडबँडचा आणि काम जलदगतीनं होण्यासाठी आणखीन म्हणजे स्पीड मध्ये काही असेल तर सांगा